माझं नाव दीपिका जगताप आहे मी अकोल्यामध्ये राहते माझं स्वत चं टायपिंग इंस्टिट्यूट आहे त्यामध्ये बरेच विद्यार्थी आहेत त्यांना मी टायपिंग शिकवते त्याच्याव्यतिरिक्त मी लहान लहान मुलांच्या ट्यूशनसुद्धा इथे घेते मला त्यांना शिकवायला खूपच आवडते लहान मुलांना त्यामुळे वेळ मिळाला की मी त्यांना त्यांची बॅच वगैरे बनवते आणि त्यांना फ्रीमध्येच मी त्यांना ट्यूशन घेते लहान लहान मुलांची अशा गोष्टी करून मी माझ्या कुटुंबाला माझ्याकडून हातभार लावते